गाण्याच्या प्रकारामध्ये मला सेमि क्लासिकल गाणे ऐकायला खूप आवडते त्यामध्ये कशा श प्रत्येक शब्दामध्ये भावना दडलेल्या असते त्याच्यामधून कसा म्हणजे डिप्रेशनमध्ये असतो त्या सायलेंट गाणं मळूया आपण म्हणजे मो मोहित होतो आणि ते डिप्रेशनमधून आपण लवकर बाहेर येतो प्रत्येक आणि गाण्याच्या माध्यमातून असं आहे की आपण स्वत ला म्हणजे तशा प्रकारे इमॅजिन करतो त्यामुळे कसं आपल्याला म्हणजे ह मरो मनोरंजनासाठी आपलं दुःख विसरना विसरालसाठी ह्या गाण्याचा खूप मोठ्ठा प्रभाव पडतो ह्या गाण्यामध्ये कसं आहे प्र या गाण्याच्या प्रकारामध्ये असं आहे की आपण काही गोष्टी ह्या दुसऱ्यांना पण सांगू शकतो काय याच्या माध्यमातून हे कसं मोटिवेट करते याच्यामुळे याच्यामधून आपण कसं बाहेर निघायचं असं दुसऱ्यांना पण आपण स्वत ऐकल्यामुळे दुसऱ्यांना पण मोटिवेट करू शकतो